मराठी भाषेला आधुनिक युगात कोणती आव्हाने आहेत प्रचंड आव्हाने आहेत आधुनिकीकरण स्थलांतर संपर्क दळणवळणाची वेगवान साधने त्याचबरोबर इंग्रजीचे वाढते महत्त्व रोजगाराच्या संधीमुळे परप्रांतियांचे आपण राहतो त्या ठिकाणी झालेलं स्थलांतर यासारख्या सगळ्या घटकांचा परिणाम हा स्थानिक बोलीभाषेवर होत आहे इंग्रजी हिंदी अशी मिक्स हिंग्लिश भाषा आता जास्त करून ऐकायला येते आहे काही ग्रामीण बोली किंवा अस्सल गावरान जी बोली होती ती आता हळूहळू नाहिशीच होत चालली आहे म्हणायला हरकत नाही औपचारिक शिक्षणामुळे होतेय काय की लहानपणापासूनच आपण इंग्रजी जास्त बोलतो आहे इंग्रजीचे प्राबल्य वाढतेय काही शब्द म्हणजे एका वाक्यामध्ये बोलताना सुद्धा काय होते आहे मूल बोलताना एक सा सहा सात शब्दांचे वाक्य असेल तर त्यातले चार शब्द इंग्रजीचे घालते आहे आणि दोन तीन शब्द ते मराठीतून बोलत आहे कारण त्याची शिक्षणाची साधारण तिसऱ्या चौथ्या वर्षापासून त्या मुलाचे शिक्षण सुरू होते ते साधारण पदवीपर्यंतचे पूर्ण शिक्षण हे आजकाल जास्तीत जास्त इंग्रजी माध्यमातून होत आहे त्यामुळे आपसुकच मराठी हळूहळू मागे पडते आहे तसेच म्हणजे मराठीचे प्राबल्य त्यात सुद्धा जे काही मराठी माध्यमातून शिकत आहेत त्यामुळे तिथे सुद्धा प्रमाण मराठीचे प्राबल्य हे जास्त दिसून येत आहे बोली भाषा जी आपली मराठी आहे ती हळूहळू आता खूप कमी ऐकायला येते आपली व्यवहाराची बाजाराची भाषा ही जरा शहर बदलले थोडेसे मोठ्या शहरात गेले तर पूर्णपणे हिंदी आहे मराठी पुढलं सगळ्यात मराठी पुढचे सगळ्यात मोठे आव्हान हे शिक्षण क्षेत्रामध्ये आहे आणि आव्हान